पाच लाख पंच्याण्णव हजार दोनशे पंच्याऐंशी सहा लाख पंच्याण्णव हजार दोनशे अठ्याऐंशी नऊ लाख पंच्याण्णव हजार चारशे पंच्याऐंशी दहा लाख तीन लाख पंच्याण्णव हजार चारशे पंच्याऐंशी